हॅलो हॅलो कल्पना मॅडम कशा आहात कुठे आहात तब्येत बरी आहे का घरातले सगळे बरे आहेत का ओके तर मीही मजेत मला एक बुक हवं होतं आता जे आलं नाही आहे अजून माझी एक्झाम आहे यू पी एस सी ची एम पी एस सीची सॉरी तर त्यासाठी मला महाराष्ट्राचा इतिहास हे बुक हवं होतं आता ते पब्लिश होणार आहे झालं नाही मी डॉक्टर कठारेसरांचं तर ते तुमच्या शॉपमध्ये ॲवेलेबल होईल का अच्छा तर त्याची साधारण किंमत किती असेल

चारशे रुपये ओके आणि त्या ब त्याबरोबर मला काही चार्ट वगैरे आहेत तेही हवे होते ते किती रुपयेपर्यंत मिळतील त्याची किंमत किती असेल अच्छा तर किती तारखेला आणि कुठे ॲवेलेबल होईल मला हे अच्छा तर तुमच्या शॉपचं नाव काय हो मॅडम अच्छा पत्ता सांगता का अच्छा अच्छा बरं बरं तरं मी रविवारी शॉप बंद असेल का अच्छा अच्छा दररोज दहा ते रात्री दहापर्यंत सुरू आहे सकाळी दहा ते संध्याकाळी दहा आणि रविवारी बंद आहे अच्छा अजून कुठले कुठले पुस्तकं ॲवेलेबल आहेत तुमच्या हे आधुनिक भारताचा इतिहास आहे का ओके आणि हे लहान मुलांचे शाळेचे चार्ट्स वगैरे किंवा त्यांची ब बाराखडीचे वगैरे बुक्स ॲवेलेबल आहेत का ते नाही आहेत का सध्या अच्छा तेही हवे होते ते कधी अच्छा अच्छा मग जिल्ल्यांचे सगळे अवेलेबल आहेत का आत्ता अच्छा मग आत्ता सध्या अवेलेबल आहेत का तुमच्याकडे कारण मला एक पाच जिल्ह्यांची हवी होती पुस्तकं बरं अच्छा तर मी व्हॉट्सअपवर मॅसेज करते तुम्हाला मला जे हवेत ते तर तुम्ही मला ते पाठवा आहे की नाही हां हां हां अच्छा आणि अजून कुठली पुस्तकं आहेत बरं शालेय पुस्तक काही ॲवे्लेबल आहेत का शालेय काही अच्छा हा ओके ओके ओके मॅडम धन्यवाद